सगळ्या ऋतूपेक्षा मला उन्हाळा ऋतू हा खूप आवडतो कारण उन्हाळा सर्वात मस्त ऋतू आहे आपल्याला मिळणारी फळे आणि भाज्या सुद्धा इतक्या चविष्ट की ऊन कधी उन्हाळा येतो याचीच वाट मी बघत असते उन्हाळ्यात आंबेसुद्धा येतात कैरी येते कैरींचं लोणचं आंब्याचा रस प्यायला मला खूप आवडते आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना उन्हाळा अधिकच आवडत असतो कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात त्याच्यामुळे मामाच्या गावाला जायला मिळते गाव फिरायला मिळते आणि मला गावाला जायला पण खूप आवडते तिथे माझी आजी आजोबा हे सगळे असतात त्यामुळे तिथे कसा वेळ चालला जातो आणि कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून जाते हे माहीतच नाही पडत आणि उन्हाळ्यात जास्तीत जास्त खेळ खेळता येते बाहेर जाता येते फिरता येते अभ्यासाचं टेन्शन नसते घरी कधी कोणी म्हणत नाही की चल तुझा तुझे पेपर आहे अभ्यास कर वगैरे वगैरे म्हणून मला उन्हाळा इतका आवडतो आणि बस